हॅलो हॅलो हा येस सर येस सर हा सर हो हो ट्रेननी ट्रेननी

अच्छा हा हा हा

अच्छा

अंबाझरी आटा

मग फ्रेंड्स लोकं आहे हं हं हं दोन हं हं हं हं हं हं हं हं हं हं

ठीक आहे मी य पोचेन सकाळी दहा वाजता हा हं पुन्हा नागपूरमध्ये क कोणते कोणते प्लेस आहे घुमण्याकरता अंबाझरी गार्डन आणि गणेश टेकडीच्या व्यतिरिक्त पुन्हा कोणतं कोणतं

हिस्टॉरिकल प्लेस कोणते कोणते हं हं हं हं हं नाही ना नागपूरच्या अंदर

हं ठीक आहे हा थँक यू थँक यू थँक यू सो मच